आवाजातील थकवा आणि घोगरेपणा घालवण्यासाठी मी गरम पाण्यानी गुळण्या करते आणि गुळण्या केल्यानी माझा गळा चांगल्या प्रकारे खुलतो आणि घोगरेपणा जर म्हटलं तर पहिले जसं की आपण गाणं म्हणायच्या पहिले थोडंसं गळा साफ करणं अशा पद्धतीने आणि आवाजाची काळजी घेण्यासाठी मी जास्त आंबट पदार्थ वगैरे खात नाही आणि जास्त थंडही पदार्थ खात नाही आणि असं बाहेरचं विकत घेऊन पण मी खात नाही अशा प्रकारे मी आपल्या आवाजाची काळजी घेते आणि जसं की मला कुठे पोल्युशन वगैरेमध्ये धूळ मातीच्या ठिकाणी वगैरे मी जास्त जात नाही जेणेकरून माझा आवाज खराब झाला पाहिजे अशा प्रकारे मी आपल्या आवाजाची काळजी घेते